हॅलो कशाबद्दल म्हणजे कशा म्हणजे जमिनीविषयी की घरकुलाविषयी की कोणत्या म्हणजे कशासाठी पाहिजे तुम्हाला लोन शेतीसाठी प पन्नास हजार रुपयांचं देऊ शकतो त्याच्यासाठी डाकुमेंट लागतील तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुकची झेराक्स आणि फोटो घेऊन या जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला बारमाही किस्त पाहिजे की सहामाही किस्त पाहिजे की हप्त्याची किस्त पाहिजे ते तुम्ही ठरवा

तुम्ही ठरवा म्हणजे सहामाही पाहिजे की हप्त्याची पाहिजे की पा का पाहिजे सहामाही नाही आहे आमच्याकडे हप्त्याची आहे हप्त्याची आहे साडेसहाशे रुपये एका हप्त्यामध्ये साडेसहाशे रुपये तर असे तुम्हाला पंचाहत्तर दिवस पडतील पंचाहत्तर हप्ते हो पंचाहत्तर हप्ते पडतील तुम्ही ठरवा आता आणि ते त्या हप्त्याला पेमेंट तुमचा जमा झालेला पाहिजे

जमेल ना पण त्या हप्त्यामध्ये तुमचा जो दिवस ठरवला जाईल त्या दिवसामध्ये तुम्हाला पैसा पेमेंट पे म्हणजे करता आलं पाहिजे नाहीतर मग तुम्हाला पेनल्टी लागेल ते तुम्हाला पेनाल्टी लागेल जो दिवस दिला जाईल त्या दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट करता आलं पाहिजे नाहीतर तीनशे रुपये तुम्हाला पेनाल्टी लागेल

हो ठीक आहे हो ठीक आहे ओके